हो सर आपण कोण बोलता हा कसे आहेत अच्छा अच्छा जाऊ ना कधी जायचं आहे आपल्याला दोन दिवसांनी जायचं ना तर ठीक आहे ना किती जणं आहे आपण वर्धेवरून बसायचं आणखी आपण किती जणं आहे समजा दोघं जणं आहे का आपल्याला पूर्ण लागेन पूर्ण ट्रिपसाठी समजा सतरा अठरा हजार रुपये लागेल त्यातून नाही काही कमी होणार नाही आता इतकं पुरणार नाही ना आपल्याला वर्ध्यापासून ते पूर्ण यायचं आहे ना आपल्याला जास्तीत जास्त पाचशे रुपये करू शकेन नाही पंधरा नाही जमणार ना भाऊ कसं ते आम्हाला पुरलं पाहिजे ना हो तर तरी हिशोबाने म्हटलं तरी थोडं फार आम्हाला पण लागेल ना साडेसोळापर्यंत होऊ शकेल साडेसोळापर्यंत चालेल बरं ठीक आहे जाऊदे सोळापर्यंत करून घेऊ आपण ओके सोळामध्ये घेऊन जा तुम्ही तारीख ठरवा आणि मला सांगा बरं ठीक आहे हो जाऊ ना मग आप